आपली मराठी संस्कृती ही सर्वात चांगली संस्कृती आहे आणि आपल्या राज्यामध्ये मराठी भाषा ही सर्वात जास्त बोलली जाते आणि तसेच हिंदी बंजारा गोंडी भाषा ही सुद्धा बोलली जाते पण सर्वात जास्त मराठी भाषा बोलली जाते आणि ही सर्वात समृद्ध भाषा आहे आणि आपण तिचे जतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तिला चालना देण्यात आपले योगदान राहिले पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करून तसेच आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या मराठी भाषेचे जतन करण्यासाठी आपले मराठी सण तसेच गुढीपाडवा दिवाळी हे सर्व आपले मराठी सण आहे आणि त्याच्याम त्यामध्ये आपली सांस्कृतिक परंपरा जतन करण्याची सर्वात मोठे योगदान दिले जाते